नमस्कार मी आहे सचिन कदम आपला आर जे आपण आपला फोन लागला आहे संगीत बहार उस्मानाबाद या बीड केंद्रावरती रेडिओ केंद्रावरती तर आपलं नाव कळू शकेल सर बरं बरं सर आपण कुठून बोलताय बरं बरं बरं सर तर आपल्याला कुठलं गाणं ऐकायला आवडेल ठीक

बरं बरं बरं

हो नक्की सर मी तुम्हाला गाणं ऐकवणार तुमच्या आवडीचं लता मंगेशकर यांचं गाणं ऐकायचं आहे आपल्याला सर आपल्याला कुठलं गाणं आवडेल ऐकायला त्यांचं बरं बरं बरं बरं बरं सर आणखी तुम्हाला लता मंगेशकर बा बाबत काही माहिती आहे का हो हो बरोबर

बरोबर बरोबर सर सर आणखी तुम्हाला हे मेरे वतन के लोगो ह्या व्यतिरिक्त आणखी कुठलं गाणं ऐकायला आवडेल सर ओके बरं हा हा बरोबर बरोबर सर तर आपल्याला ए मेरे वतनके लोगो हे गाणं ऐकायला आवडेल तर मी थोड्याच वेळात तुमचं गाणं लावत आहे तरी तुम्ही ट्युनिन रहा उस्मानाबाद या केंद्रावरती धन्यवाद